शाळेमध्ये प्राथमिक शाळेमध्ये एस एस सी डी एड एच एस सी डी एड आणि माध्यमिक शाळेमध्ये बी ए डी एड बी एस सी बी एस सी बी एड अथवा बी कॉम बी एड अशा पात्रतेचे शिक्षक नेमले जातात आणि सर्व शिक्षक हे सुशिक्षित असल्यामुळे तेच अध्यापनाचा अनुभव चांगला दांडगा असल्यामुळे चांगले शिक्षण देतात असा माझा अनुभव आहे तरी आजची जी शिक्षण पद्धतीमध्ये वारंवार बदल होतो त्यानुसार शिक्षकांना शासनामार्फत प्रशिक्षण दिले जाते आणि त्या प्रशिक्षणाचा प्रत्यक्ष अध्यापनामध्ये शिक्षक वापर करतात की नाही याचा फॉलोप घेतला जातो आणि त्यानुसार विद्यार्थ्याची शैक्षणिक पातळीची गुणवत्ता हे वरिष्ठ अधिकाऱ्यामध्ये तपासली जाते स्टॉप करू का